अगं आपली मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आपल्याला त्याच्यातून शिक्षण घेतलं पाहिजे कारण आपण मराठी असल्यामुळे प्रत्येक गोष्ट जी आहे ती मराठीतली आहे आपलं जे काय आपलं वैदिक वाङ्मय आहे किंवा ज्या ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मराठीमधून आहेत आपण इंग्लिश मीडियम शाळेमध्ये मुलांना टाकतो पण काय होतं घरात आपण मराठी बोलतो आणि मुलं इंग्लिश मीडियम शाळेमध्ये असतात त्याच्यामुळे त्यांना धड न मराठी येत ना इंग्लिश येत म्हणून मराठी भाषा जी आहे ती बोलणं आवश्यक आहे कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो त्याच्यामुळे हे अत्यंत आवश्यक आहे जेव्हा आपण बाहेर जातो आपण बाहेरच्या याला काय म्हणतो आपण हिंदीत बोलतो अरे कशासाठी हिंदीत बोलायचं आपण मरा आपण मराठी आहोत तर आपण मराठीमध्येच बोललं पाहिजे ना प्रत्येक गोष्ट जेव्हा मराठीमध्ये आहे तर ती गोष्ट आपण मराठी त्याच्यामुळे आपण मराठीमध्येच शिकलं पाहिजे पण आता तू म्हणते आहेस की नाही इंग्लिश इंग्लिश शिकलं पाहिजे किंवा दुसरी भाषा शिकली पाहिजे ना ठीक आहे ना हे अगदी बरोबर आहे की आपल्याला आज जे जगापुढे जे आव्हान आहे किंवा मुलांपुढे जे आव्हान आहे त्यांचं शैक्षणिक भविष्याविषयी किंवा त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी इंग्लिशसुद्धा आवश्यक आहे किंवा दुसरी भाषाही आवश्यक आहे कारण आज जर का बघायला गेलं तर सगळ्या ऑफिसेसमध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये इंग्लिशमध्येच प्रत्येक इन्फॉर्मेशन असते प्रत्येक डॉक्युमेंट असतं मग ते शिकणं आवश्यक आहेत हेही बरोबर आहे पण जर का जगाासोबत चालायचं असेल तर आपल्याला मराठीसोबत इंग्लिशसुद्धा बोलणं किंवा दुसरी भाषा शिकणं हे सुुद्धा आवश्यक आहे